पाककृतीमध्ये आधी रवा भाजून घेतो आम्ही त्याच्यानंतर साखरेचा पाक करतो आणि साखरेचा पाक केल्याच्यानंतर ते साखरेचा पाक पूर्ण याच्यामध्ये टाकतो रव्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याचे लाडू बांधतो